हो मी असं एक पुस्तक किंवा कादंबरी म्हणा तुम्ही अशी वाचली आहे आणि त्याचं नाव आहे छावा हो अगदीच अशी सुंदर अशी कादंबरी आहे हो आणि वाचताना अक्षरशः म्हणजे आता कसं सांगा डोळ्यातून पाणी आण खूप दुःख झाले जी काय सं छत्रपती संभाजी महाराजांची विटंबना करून त्यांना मारण्यात आले त्यांची हत्या करण्यात आली ते खूप हृदय पिळवटून टाकण्यासारखे होते आणि बौद्धिक याच्यामध्ये जर तुम्ही म्हणता आव्हान तर बौद्धिक आव्हान अशी होते की एवढा मोठा राजा मराठी माणसांचा छत्रपती स्वतः आणि त्यांना असे मरण यावे हा विचारसुद्धा करू श करू शकत नाही मी किवा कुठलाच मराठी माणूस करू शकत नाही आणि इतक्या लहान वयामध्ये इतके मोठे ग्रंथ लिहिणे बारा ते चौदापेक्षा अधिक भाषांवर प्रभुत्व असणे इतक्या मोठ्या स्वराज्याच्या राजांचा असे हाल होणे हे सगळे खूपच दुःखदायक होते आणि बौद्धिक आव्हान हेच मिळाले की आपणही काहीतरी करावे इतकं शिकावं इतक्या कमी वयात काहीतरी अचीव करावं अशी त्यांच्याकडून खूप प्रेरणा भेटली